तर मला असं म्हणायचं होतं मला घुमाले खूप आवडते आहे घुमणं म्हणजे माझ्या तर लाईफमधलं सगळ्यात चांगलं काय म्हणू आपण त्याला आनंदमय जीवन आहे माणसानं घुमाले पाहिजेल पाहिजेस मला तर असं वाटतं आहे माणसानं रोजच्या रोज घुमलं आहे तेवढं मस्त राहील कारण आयुष्य जगताना माणूस कधी मरंन याची काहीच गॅरंटी नाही राहत म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे मला घुमणं जास्त आवडते वॉटर पार्कमध्ये मागच्या वेळेस आम्ही फन अँड फूडे गेलो होतो दोन गाड्या बूक केल्या होत्या आम्ही एक केली होती झायलो दुसरी पण केली होती झायलोस एका ह्याच्यात म्हाताऱ्या माणसं बसवली एका ह्याच्यात जवान माणसं बसवली जाताना मस्त तो त्याच्यामध्ये वूफर होता डी जेचे गाणे लावत लावत नाचत नाचत गेलो आम्ही त्या झायलोमध्ये पण झायलोचा स्पेस लई लहान होता तर त्याच्यामुळे तेवढं नाचताही नाही यायला आम्हाला मग गेलो आम्ही वॉटर पार्कमध्ये तिथं पहिली एन्ट्री केली तिथं खूप सगळं फोटो काढण्यालायक होतं फोटो काढले आहेत खूप सगळं एन्जॉय केलं एन्जॉय केल्यानंतर मग तिथे जेवणाची व्यवस्था होती जेवण केलं थंडी खूप होती तीनचार कप चाय प्यायलं त्याच्यानंतरही हात खूप असे थरथर कापत होते ते हा चायच गरम एवढा होता तरी पण तो गरम आहे असा काही फील येत नव्हता चाय प्यायलं झालं त्याच्यानंतर नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही झुल्यावरती गेलो आकाशपाळण्यावर बसलो वरून खाली पाहिलं तर असं वाटत होतं की मी म्हटलं आता वरस स्वर्गामध्ये जातो की काय धन्यवाद